जगामध्ये भरपूर सारी उपयुक्त ॲप्स आहेत पण त्यातील आपल्याला लागणाऱ्या ॲप्स ही काहीशी वेगळी आहेत तसेच मला लागणाऱ्या किंवा उपयुक्त असलेल्या ॲपची नावे म्हणजे चार जी पी टी ॲप नंतर गुगल मॅप नंतर गुगल लेन्स तर चार जी पी टी ॲप म्हणजे काय तर चार जी पी टी ॲपमध्ये एक ए आय टूल आहे त्या टूलमध्ये कोणतीही इन्फॉर्मेशन किंवा कोणतीही माहिती टाकल्यावर आपल्याला त्याचे प्रत्युत्तर मिळते आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या सबशेक् सब्जेक्टमध्ये कोणतीही माहिती मिळत नसेल किंवा कोणत्या माहितीच माहितीचा वापर कसा करावा व त्याचे फंक्शन किंवा काही त्रुटीच आपल्याला त्या बाबतीत होत असतील तर त्या विषयाचा किंवा त्या सब्जेक्टचा नाव टाकून व आपल्याला कोणती माहिती पाहिजे व कोणत्या माहितीची त्रुटी आपल्याला लाभले हे माहिती त्या ॲपमध्ये किंवा त्या साईटवर टाकून आपल्याला त्याबद्दल भरघोस माहिती उपलब्ध करता येते ही माहिती काहीशी बरोबर असते तर काहीची चुकीची असते पण जास्तीत जास्त ती बरोबर असते कारण त्याचा काही काही वेळा रेफरन्स दिला जातो तर काही वेळा त्याचा रेफरन्स दिला जात नाही परंतु ही माहिती आपण सायंटिफिक वर्क किंवा शालेय शिक्षणासाठी वापरू शकत नाही कारण त्याचा काही रेफरन्स नसल्यामुळे त्याचं लिंकेज कमी होतं व ज्ञानामध्ये पुरवठा ज्ञानाचा पुरवठा व ज्ञानाचा तुटव तुटवडा या विषयावर आपल्याला त्यामध्ये कमीपणा मिळतो परंतु चार जी पी टीमुळे आपल्याला इंस्टंट किंवा लगेच एखादी माहिती किंवा एक लगेच एखादीच्या ठिकाणाची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर ह्या ॲपचा किंवा ह्या साईटचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केले जातो शालेय शिक्षण मध्ये शिक्षक नव्हे मुलं नव्हे तर मोठे मोठे प्राध्यापक किंवा मोठे मोठे डॉक्टरसुद्धा ह्या ॲपचा अवलंब करतात तसेच दुसरे ॲप म्हणजे गुगल मॅप गुगल मॅपवरून आपल्याला आपल्या पर्टिक्युलर लोकेशन आपल्याला जिथे जायचे आहे त्या जाय त्या ठिकाणाची माहिती आपल्याला त्वरित घेता येते किंवा त्या जागेला जाण्यासाठी किती वेळ लागतो किती टाईम लागतं व त्याच्यामध्ये किती किलोमीटरचं डिस्टन्स आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला जातो नुसता आपण घरात बसून आपण कुठे जायचं आहे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्याची आपल्याला गरज फिजिकली गरज नाही आपण फक्त गुगल मॅपचा वापर करून आपण त्या लोकेशनची माहिती घेऊ शकतो त्या लोकेशनमध्ये अजून कोणत्या गोष्टी कुठे कुठल्या सुखसुविधा उपलब्ध आहेत कोणती हॉस्पिटले कोणती दवा दवाखाने कोणती स्टँड क कोणती हॉस्टेल हॉस्पिटले तर सगळ्या गोष्टींची माहिती इत्थंभूत माहिती ह्या आप ॲपवर आपल्याला मिळणार आहे तसेच गुगल लेन्स गुगल लेन्स हा म्हणजे त्या ॲपवर आपण एखादा फोटो टाकला तर त्या फोटोच्या रिलेटेड त्या फोटोच्या बाबतीत आपल्याला जितकी माहिती नेटवर इंटरनेटवरोर उपलब्ध आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध केली जाते व त्यांचा वापर आपण आपल्या कामासाठी किंवा आपल्या शिक्षणाय शिक्षणीय कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो तसेच मोठे मोठे इन्स्टिट्यूट किंवा मोठ्या मोठ्या शाळेमध्ये जेव्हा त्यांची एखादी भाताची व्हरायटी किंवा भाताची पद्धत त्यांना जाणून घ्यायची असेल किंवा त्यांना त्या गोष्टीबद्दल माहिती नसेल तर तो फोटो तो गुगल मॅपवर किंवा सॉरी गुगल मॅप नाही तर गुगल लेन्सवर टाकून त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेऊन त्याचा विचार व प्रविचार बाकीच्यांना देण्याचे काम हे मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते त्यामुळेच या तिन्ही ॲपचा इत्थंभूत वापर मोठ्या प्रमाणामध्ये जीवनामध्ये केल्या जातो शिक्षणीय स्तरावर किंवा साधा माणूस गावातील माणूस किंवा श शहरं शहरातील सुद्धा माणूस या ॲपचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून आपले दरो दररोजचे किंवा नेहमीचे जीवन हे मोठ्या प्रमाणामध्ये एका लाईनवर किंवा एका वेवर आणून नवीन नवीन गोष्ट शिकण्याची कार्य करत आहे